खेळामध्ये जर आवड असेल तणावमुक्तच होतो तर खेळ आवड नसे तर तणावमुक्त होत होऊ शकत नाही कारण आपल्या जीवनात अनेक प्रसंगाचे घडामोडी होतंच असतात खेळामध्ये लक्ष लावला तर ते ताणतणाव ते दूर करू होतात तसे खेळामध्ये आपलं लक्ष पण लागत नाही खेळावरच फोकस राहतो व आपली तेवढे ट्रेसफुल विचार असतात ते आपलं चांगलं आनंददायी मार्ग मोकळा होतो पण खेळामध्ये जर अस्तित्व टिकून राहिलं तर आपल्याला पुढे पण फाय फ फाय फायदा होत होत राहतो तसेच कोणताही प्रसंग आला तरी पाठी परतायचं नाही पण जर आला तर प्रत्येकी अनुभव तर क्रिकेट जर खेळ घे घेतला तर प्रत्येकी भरपूर विचार येतात म्हणजे कसं होणार पण ते शिकून घ्याव्यात तसे प्रत्येकी आपल्याला जे होणारे गोष्टी ते निभाव्यात तसेच पाहिजे तर आपल्याला विचारक पूरक दृष्टिकोन बदलावा व त्याच्यावरच फोकस करावे व त्याच्यावर फोकस केल्यावर ते तिथे त्याची सवय होते आणि आपल्याला तणावमुक्त पण होते आणि आपला आनंददायी मार्गाचा मार्ग हा मोकळा होतो खेळामध्ये खूप अतिशय प्रकारचा ट्रेसफुल गोष्टी नाहीसे होतात असे खेळामुळे सगळ्यांचेच आनंदी मार्ग निघून जातात